हॅलो ट्रॅवल एजंट ट्रॅव्हल नाव काय आपले बोलला सर ट्रॅव्हल एजन्सीत हां हां हां हां मग सर मला कोल्हापूरमध्ये व्हिजिट करायचं होतं आहे मग सर कायकाय आपल्याकडं कायकाय पॅकेज काय आहे ओके ओके ओक्के सर हां हां हां हां हां मग सर काय म्हणला सर अमेय नलवडे बोलतो आहे सर मुंबई मुं मुंबईवरून बोलतो आहे हां सर मग मला व्हिजिट करायचं होतं कोल्हापूरला भेट द्यायची होती मला ते ए ठिकाणं एकेक तेनं बघायची होती जसे की रंकाळा तेन असं बा मला बघायचं होतं मग त्यासाठी मी तुम्हाला फोन केलता तर सर पॅकेज काय म्हणला त्यांचं व्हिजिट करायचं

आम्ही सर पंधरा जण होतो पुढच्या महिन्यातली होती एक तारीख हां हां हां किती ॲडव्हान्स द्यायला लागंल काय तीन हजार आहे काय बर बर बर बर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 ओक्के हां हां मग सर जेवणाची व्य जेवण कसे वेज असेल का नॉन वेज असंल काय हां हां हां ओके ओके मग सर व्हेजमध्ये आपण काय प्रोव्हाइड करत आहे काय सर ओक्के सर ओक्के आणि जर हो हो हो हो हां हां हां मग सर किती दिवसाची काय व्हिजिट असणार ती काय एक पॅकेज घेतल्यावर थ्री डेज फोर नाईट काय मग सर ते राहण्याची व्य व्यवस्था कुठं हॉटेलमध्ये असणार का कुठं असणार काय सर मग त्याला चार्जेस काही वेगळे बसणार काय हॉटेलमध्ये घेतलं तर हां हां हां हां हां हां मग सर कोल्हापूरमध्ये कुठली कुठली व्हिजिट म्हणला तुम्ही मला दाखवणार लोकेशन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 ओक्के सर आणि सर आम्हाला किती मंदिरे फिरवणार म्हणजे किती मंदिरं दाखवणार कोल्हापुरातली काय हां हां हां ओक्के ओके गे किती किती दिवस सर म्हणला तुम्ही तीन दिवस आणि चार दिवस रात्र का बर बर ठीक आहे ठीक आहे सर भेटून जा भेट देतो तुम्हाला एकदोन दिवसांत फोन करून जातो तुम्हाला ओक्के सर ठीक आहे ठीक आहे चालतं आहे